बुलढाणा जिल्हा हा मुख्यतः थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखला जातो बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्रभर थंड हवेचे ठिकाण आणि इथे हवा खूप जोरात चालू राहते बुलढाणा जिल्हा हा डोंगराळ प्रदेशात असून येथील वातावरण खूप मंद असते इथे तीनही ऋतूमधे थंडीच वाजते आणि हवा सुटलेली राहते बुलढाणा जिल्ह्याचा वातावरणामुळे येथील प्रमुख उद्योग हा शेती आहे बुलढाण्यामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे येथे नोकरीची फारशी गरज भासत नाही येथील खेड्यापाड्यातील लोक खूप प्रमाणात शेती करतात आणि शेतीसाठी पूरक सामान घेण्यासाठी शहरामध्ये येतात बुलढाण्यामध्ये वेगवेगळ्या ऋतूनुसार वेगवेगळी पिके घेतली जातात त्यात प्रामुख्याने सोयाबीन तूरडाळ हरभरा या यांसारखी मोठमोठी पिके घेतली जातात आणि ही पिके बुलढाण्यामधून इतर जिल्ह्यामध्ये आयात निर्यात केली जाते बुलढाण्यातील प्रमुख पिक हे सोयाबीन असल्यामुळे येथे जास्त प्रमाणात सोयाबीन आयात निर्यात केली जाते बुलढाणा जिल्ह्यातील आर्थिक स्थितीचालक म्हणजे येथील शेतीसाठी लागलेला खतांचा कारखाना हा कारखाना पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे येथे खतपाणी शेतीसाठी लागलेले पूरक खत बियाणे या प्रकारचे खत आपल्याला उपलब्ध होते हा कारखाना बुलढाणा जिल्ह्यातील सहकार विद्यामंदिर याच्यासमोरच स्थित आहे येथे मोठ्या प्रमाणात खत उत्पादन केले जाते हे बुलढाण्यातील मुख्य उद्योग आहे आणि येथील आर्थिक चालक आहे